स्क्रीनवर जास्त वेळ असल्याने मुले हल्ली खेळ खेळत नाही हां असं मला वाटते मुलांनी जास्त खेळ खेळावे यासाठी काय करायला पाहिजे तर बघायला गेलं तर मुलांनी मैदानी खेळ खेळायला पाहिजे मुलांनी जास्तीत जास्त फोनचा वापर न करता बाहेर जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आजकालची मुलं काय करतात हे फक्त ऑनलाईन गेम्स खेळतात त्यामुळे त्यांची मानसिक दृष्टी तर कमी होतेच पण बघायला गेलं तर जी शरीराची बॉडीची हालचाल असते तीसुद्धा खराब होते आणि लठ्ठपणा वाढतो येच्यामुळे बघायला गेलं की त्यांची त्यांची उंची कमी होते त्यांची शरीरची जी इम्युनिटी पॉवर असते इम्युनिटी सिस्टम असते ती खराब होते त्यामुळे ते खूप लवकर आजारी पडतात त्यांना खूप सारे विकार आजार होऊ शकतात तसं बघायला गेलं की डोळ्यांचा आजार होईल बॉडींचा आजार होईन लवकर ताप येऊ शकतो हेडेक होऊ शकतं डोकं दुखू शकतं तेच मतलब आणि हे बघायला गेलं तर आजकालचे जे पेरेंट्स आहेत जे पालक आहेत ते मुलांना जास्तीत जास्त फोन देतात कारण मुलगा रडला की मुलाला फोन दाखवतीन मुलानी काय केलं नाही तर मुलाला फोन दाखवतीन मुलाला म्हटले तू जर हे केलं नाहीस तर तुला फोन देणार नाही तर मुलगा त्या ज फोनच्या निमित्ताने सगळं हे करतो जर पालक म्हटले तू हे करशील तुला दुसरा फोन देईन तुला हे केलं की तुला हा फोन देईन आणि ह्या द्वारे मुलगा फोनच्या जास्त आहारी जातो बघायला गेलं तर आमच्या काळात आम्ही मैदानी खेळ खूप खेळायचो कारण आमच्या काळात फोन नव्हते त्यामुळे बघायला गेलं काय काय लोकांच्या खूप चांगल्या बॉडी आहेत आणि ज्यांच्या बॉडी नाहीत ते अंदरून खूप स्ट्राँग आहेत आणि बघायला गेलं तर त्यांना नाही कुठला आजार आहे नाही कुठला विकार आहे नाही कुठले ते आजारानी त्रस्त आहेत आजकालचे तुम्ही म्हातारेसुद्धा बघायला गेले तर ते चांगले आणि बळकट आहेत अणि चांगले चालू फिरू शकतात का तर हाच एक पॉईंट आहे की ते मैदानी खेळ खेळायचे ते अंदरून खूप स्ट्राँग होते ते जास्त आजारी पडायचे नाही न त्यांना डोळ्याचे विकार आहेत आणि यासाठी आपण काय केलं पाहिजे तर मुलांना फोन नाही द्यायला पाहिजे मुलांचा फोन कमी करायला पाहिजे मुलांना आपण फोन दिला तर त्या आपला फायदा नाही आहे त्यात त्यांचंच नुकसान त्यामुळे प्रॉपर वयात आल्यानंतर त्यांना फोन द्या ज्याद्वारे ते त्या फोनचा चांगला उपयोग करू शकतील बस एवढंच म्हणायचं आहे धन्यवाद